भारतातील वाढत्या जनसंख्येमुळे रोजगाराची खूप स समस्या निर्माण झाली आहे अलगअलग कंडिशनमध्ये किंवा अलगअलग विषयामधील लोकं शिकतात पण त्याला त्या शिकण्याचं काही महत्त्व नाही भेटत आहे जसे गव्हर्मेंट जॉब या गोष्टीवर लोकं खूप प्रभाव देतात पण गव्हर्मेंटमध्ये एवढे जॉबच नाही का ते पुऱ्या भारतातील रोजगार भागवू शकतात आजकाल वाढत्या महागाईमुळे लोकांचे बेहाल होत आहे वाढती दै दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू त्यांचे खर्च व त्यांच्या विक्रीचे किंमती वाढल्यामुळे लोकांना हतबल झाले पैशासाठी काही काही लोकं बिना रोजगारानं जीवन जगत असतात त्या र बिना पैशामुळे त्यांना भिकही मागतात जसे माझी उदाहरण घेतात आता मी ग्रॅज्युएशन असल्याकारणानं रोजगारा मागं न फिरता मी स्वत च्या रोजगार उभारला व स्वत फूड कार्ट चालवतो अशा प्रकारे कोणी पण स्वत हून अगर रोजगार निर्मिती करतो म्हणलं पण त्याला मोठा विषय येते का पैसा पैसा माणसापाशी नसल्याकारणानं तो हतबल होतो व कमी पैशामध्ये कंपनीमध्ये या प्रायव्हेट सेक्टरमध्ये तो जॉब करायला मजबूर होतो व त्याच्या आर्थिक जे कुटुंबात त्याच्या आर्थिक समस्या आहे त्यामुळे तो हतबल होऊन कमी पैशामध्ये तो घर चालवण्यात मजबूर राहतो व त्यांच्या कुटुंबाला तो सहकार्य करत असतो